हॅलो हां तू फोन केला होतास काही काम होतं का हां हां हो तू शांत हो आधी मी पाठवते तुला मी डिजिलॉकरकडून ते जन्म प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेते आणि तुला सेंड करते की तू त्यांना सांगतोस की मी डाऊ म्हणजे मी त्यांना हे लिंक पाठवते ती डाऊनलोड करून घ्यायला त्यांना जमणार आहे का त्यांना तू एकदा विचारशील ओक्के चालेल मग मी तसं त्यांना पा लिंक पाठवते ती तू घ्यायला सांग चालेल हां त्यांना विचार आणखीन काही लागणार आहेत का कागदपत्र उदारणार्थ फोटो आय डी पा पासपोर्टसाठी रेशनकार्डची झेरॉक्स वगैरे असं काही लागणार असेल तर मला आत्ताच सांग जेणेकरून मी ते डिजिलॉकरकडून डाऊनलोड करून घेईन ओ ठीक आहे चालेल मी तुला फोटो सेंड करते मग हो हो चालेल ना हां मी डाऊनलोड करते इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा उशीर लागतो आहे दोन मिनटं थांब पटकन मी जरा बाहेर जाऊन येते तिथे रेंजमध्ये गेल्यावर पटकन डाऊनलोड होईल आणि मी तुला ते लगेच सेंड करते तुझ्या कोणत्या नंबरवर सेंड करू हां चालेल चालेल करते होके चालेल हां आणखीन काही तुला हवं आहे का जिथे लागणार आहे तिथे नाही ना हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हां हो हो कळलं आणखीन काही लागणार असेल तर कॉल कर मी इथेच आहे ओके